माझ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या वाहतूक कंपन्या आहेत ट्रॅव्हल्सचं एजन्सी आहेत त्याची मला बरीच माहिती आहे कारण की जेव्हाही आम्हाला कुठे जायचं असते तर मी त्यांचे ट्रॅव्हल्सचे टिकीट बुक करते किंवा त्या कंपनीशी संपर्क साधते त्याच्यामुळे माझा त्यांच्याशी चांगला संपर्क आहे कुठेही प्रवास करतांना मला त्यांच्याकडे जाण्याची गरज नाही तर मी फोनवरती घरी बसल्याबसल्या त्यांच्याशी संपर्क साधून हे सर्व काम करते आणि ह्या ज्या आहे ट्रॅव्हल्स कंपन्या अक्षरशः खूप चांगल्या आहेत आणि यांच्यावरती विश्वास ठेवून आपण ते बुकिंग वगैरे सर्व गोष्टी करू शकतो